आम्ही रोज सकाळी धावायला जातो फिरायला जातो रनिंग मारतो आम्ही सोबत सोबत चार पाचजनी मैत्रिणी मिळून व्यायाम करतो सकाळच्या वेळी ना पाच वाजता उठून आपली तयारी करतो फ्रेश होतो आणि फिरायला जातो आणि तिकडून आल्यावर आपले घरचे कामं धंदे करतो पूर्ण आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी स्वयंपाक करून पुन्हा फिरायला जातो आम्हाला खूप मजा वाटते फिरायला आणि गोष्टी माता एकमेकीच्या गोष्टी अशा पद्धतीने आम्ही फिरून येतो